बागकामासाठी कुदळ खुरपं आणि झारी पाण्याची म्हणजे झारीने जर पाणी घातलं तरं सगळ्या रोपांना सगळं सगळीकडन छान पाणी मिळतं म्हणजे पावसाचे तुषार पडल्यासारखे वाटतात त्यांना तुषार पडले मग आणि ते टवटवीत दिसतात न आणि खुरप्याणी कसं आपल्याला खालचं सगळं त्याला आळे करण्या्साठी खूरप लागतं त्या खुरप्याने सगळं आळ केलं की ते बाजूचे सगळे मुळं हे होतात मुळं हे झालं की त्यांना खालपर्यंत पाणी जातं मुळापर्यंत